भारताच्या फॅशनबद्दल काय बोलावं बोलावं तितकं कमी आहे अतिशय समृद्ध असा वारसा राहिला आहे भारताचा कपड्यांबाबत दागिन्यांबाबत सगळ्याच एकंदरीत गोष्टी अतिशय नावाजाव्या अशा आहेत पण निश्चितच अनेक वर्षांपूर्वी महिला शाळेत सुद्धा आपल्याला नऊवारी साडी किंवा पाचवारी साडी नेसून दिसायच्या पण काळ झपाट्याने बदलला कारण महिला इंजिनियर झाल्या डॉक्टर झाल्या सर्रास फॅक्टरीतल्या फ्लोअरवर काम करायला लागल्या कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये महिलांचा मोठा प्रभाव निर्माण झाला आणि त्यामुळे निश्चितच त्यावेळेला घालण्याचे कपडे बदलले महिला ब्लेझर घालतात महिला जॅकेट्स घालतात महिला गिर्यारोहण करतात महिला सायकलिंग करतात महिला मेकॅनिकल इंजिनियर आहेत महिला डॉक्टर आहेत त्या त्या त्याप्रमाणे त्यांचे कपडे बदलत गेले आता सर्रास आपण पाहतो सॉफ्टवेअरमध्ये काम करणाऱ्या किंवा फ्लोअरवर काम करणाऱ्या मेकॅनिकल इंजिनियर महिला सर्रास पँट आणि शर्ट घालतात आणि ते त्यांना सोयीचं पण पडतं कुठेही चढायचं उतरायचं किंवा कुठलाही जॉब अचानक करायचा तर त्याचा त्यांना त्या कपड्यांचा फायदा होतो माझ्याबद्दल म्हणशील तर मला माझी साडी ऑलटाईम फेवरेट आहे पण ह्या नवीन रंगात रंगायला मलाही आवडलं त्यामुळे माझ्याकडेही पँट शर्ट जीन्स टॉप वेगळ्या तऱ्हेचे जॅकेट्स नंतर तुला माहितीच असेल आता नवीन कोऑर्ड सेट नावाचा प्रकार निघाला आहे ते तर खूप आहेत माझ्याकडे त्यामुळे अशा प्रकारे कपडे घालायलाही मला खूप आवडतात खरेदी करायलाही आवडतात खरेदीमात्र मी ब्रँडेड दुकानांमधूनच करते लोकल मार्केटमधल्या अशा कपड्यांचं मला आयुष्य कमी आहे असं वाटतं त्यामुळे जारा एच एन एम अशा ठिकाणहूनच पँट आणि शर्ट टी शर्ट घ्यायला मला आवडतं गॅपचेही टी शर्ट फार सुंदर असतात आणि कितीही नाही म्हटलं तरी ऑलटाईम फेवरीट साडीच पण कामाच्या निमित्ताने हा बदललेला अटायरही मला खूप आवडतो